मी माझ्या घरच्या लोकांसाठी भाजी पोळी वरण भात हे रोजच्या स्वयंपाकाला हे बनवतो कधी कधी त्यांना कधी आठवण आली तर इडली करायची ढोकळे डोसा एखाद्या वेळेस पिठलं बेसन उकळपेंडी उ रव्याचा उपमा झाला बरबोडीचं उसळ चण्याचं उसळ तुरीचं उसळ मोठीचं उसळ हे आवडते सर्वांनाच आवडते म्हणून रंगरंगाचं बा एखाद्यावेळी आज हे तर उद्या ते असं करायचं हे भाजी पोळी तर रोजच्या जेवणासाठी भाजी पोळी आहेच आपल्यासाठी एखाद्यास भाकरची आठवण आली तर भाकरी करायच्या आयते तिखट मीठ टाकून कणकीचे आयते होते पराठे होते हे पण जेवणासाठी बनवतो ते सर्वांनाच आवडते मग मी इडली ढोकळे तर पाहिजेच मग आठवड्यातून एकदा तरी पाहिजे लेकरं खातातच मग त्याच्यासाठी रंगरंगाचं आठवण येते खा ढोकळे तर समजा करतोच आम्ही तेही बनवतो आणि भाजी पोळी तर राहतेच